हॅलो प्रीतीताई बोलत आहेत का हां हां बरं ताई मला की नाही काही भाजीचं हवं होतं आणि थोडंसं मला जास्त क्वान्टिटीमध्ये पाहिजे होतं तर तुमच्याकडे काही फ्रेश भाजीपाला आलेला आहे का अच्छा वांगे वगैरे आहेत का वांगे आहेत का तुमच्याकडे वांगे मला दोन किलो हवे आहेत टमाटर असेल तर ते टमाटर मला तीन किलो पाहिजे आहेत त्यानंतर फ्लॉवर आहे का तुमच्याकडे हां तर फ्लॉवर मला एक किलो हवी आहे शिमला मिरची आहे तुमच्याकडे शिमला मिरची हां शिमला मिरची मला अर्धा किलो हवी आहे आणि त्यानंतर मला भिंडी आहे का तुमच्याकडे हां तं भिंडी पण मला एक किलो हवी आहे ठीक आहे तर हे टोटल किती होईल याचं अच्छा बरं याच्यामध्ये मला काही पैसे डिस्काउंट वगैरे काही कमी होईल का याच्यामध्ये हां अच्छा ठीक आहे चालेल पण हा भाजी हे जे आहे सर्व भाजीचं मला आजच्या आजच पाहिजे आहे सायंकाळपर्यंत तर याची डिलेवरी होऊन जाईल का घरपोच डिलेवरी भेटेल ठीक आहे चालेल तर तुम्ही मग मला की नाही याची घरपोच डिलेवरी द्या आणि हा जो पेमेंट आहे तर मी हा पेमेंट तुम्हाला ऑनलाईन दिला तर चालेल की कॅश पाहिजे आहे तुम्हाला ओके चालेल चालेल तर मी हा पेमेंट तुम्हाला मी कॅशमध्ये देते मी ठीक आहे डिलेवरी झाली की चालेल ना मला सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही मला याची डिलेवरी द्या आजच्या आज पाहिजे मला हां हां ओके ठीक आहे थँक्यू ताई